पहिले आपण विहिरीतून पाणी काढायचं तर बकेटच्या साह्याने दोरी लावून आणि चाक राहायचा चाकावरून टाकून पाणी काढत होतो पण आता आहे की इतकं समोर गेलेलं आहे जर की इलेक्ट्रिक मोटरसुद्धा काय की आपल्याला म्हणजे विहिरीत पण ठेव टाकता येते आणि वरूनही आणि त्याच्यानी पाणी जास्त प्रमाणात आपल्याला काढता येते आणि चांगलं पण लवकर पण मिळू शकतं